म्हणजे जे आहे मी जेव्हा छोटी म्हणजे जेव्हा मी शिकायची जेव्हा मी डान्स शिकायचे ना तेव्हा एक टीचर होत्या मला डान्स टीचर होत्या तर त्यांच्या जे घरचे होते ते नॅरो माइंडेड होते वैचारिक होते तर जे त्यांना म्हणायचे की डान्स करणं चांगलं नाही आहे घरचे समाज काय म्हणतील तू इथे नाचते आहेस आणि काय करते आहे तर नाचू नकोस त्यांचे हजबंड तिला मारायचं म्हणायचे की नाही तू नाही करणार तू नाही जाणार तू गेली तर बघ पण त्या म्हटल्या नाही तुला प्रॉब तुम्हाला प्रॉब्लम असेल पण मी काही नाही करू शकत मला जे करायचं ते मी करणार आणि जे आहे नर्तक होणे किंवा डान्स करणे हे चुकीची गोष्ट नाही आहे हे खरंच चांगली गोष्ट आहे आणि मी माझ्या संस्कृतीला जपते आहे मी काही नाही चुकीचं करते तर त्यांनी असंच म्हणायच्या नेहमी आणि त्यांनी खूप स्ट्रगल केला खूप त्यांनी लोकांचा विरोध जो आहे लोकांना विरोध केला त्यांच्या विचारांना विरोध करत करत करत त्या आज खूप मोठ्या डान्सर आहेत आणि ते खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांनी खूप स्ट्रगल केला त्यासाठी आणि ते झाल्यासुद्धा तर मला ते खूप इन्स्पायरिंग वाटतं आणि खूप प्रेरित करतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जे आहे हजबंडला पोज करून स्वतः शिकण्याची एक इच्छा होती त्यांच्यामध्ये म्हणून हे झालं आणि ते गरजेचं पण आहे एवढं स्ट्रगल करून ते आज खूप मोठ्या नर्तिका आहेत